जर आपल्याला ताकद वाढवायची असेल तर सूर्यनमस्कार आणि उठाबशा भरपूर मदत करतं लवचिकता वाढण्या वाढवल्या वाढवायसाठी भरपूर आसनं आहेत आपण मयूरासन करू शकतो भू भूजंगासन करू शकतो त्यांनं आपलं पूर्ण सर्वांगासन करू शकतो पूर्ण शरीर आपलं एक लवचिकता येते शरीरामध्ये आणि दुसरं मनाची ताकद वाढवायची असेल किंवा शारीरिक ताकदही वाढवायची असेल तर आपलं जे प्राणायाम आहे ते भरपूर प्रभावकारी आहे तर अशी भरपूर आसनं आहेत मला त्यांची नावं एक्झॅक्ट सांगता येणार नाहीत पण ज्यांनी आपल्या शरिराची लवचिकता आणि ताकद वाढवायला मदत होऊ शकते